लहानपणापासूनच शाळेमध्ये माझा आवडता विषय म्हणजे मराठी आणि इंग्लिश हे दोन्ही आवडायचे मला लँग्वेजेसमध्ये मला तसाही आधीपासून फार इंटरेस्ट आहे आणि एक आणखी एक कारण म्हणजे यामध्ये कन्टेन्ट जे होतं स्टोरीज किंवा पोयम्स यामध्ये मला आधीपासून खूप आवड होती आणि आमच्या ज्या मॅडम होत्या मला शिकवायला मराठी शिकवायला आणि देशपांडे मॅडम आणि इंग्लिश शिकवायला आम्हाला जे सर होते देशपांडे सर हे दोघंही इतके उत्तम शिक्षक होते की त्यामुळे त्या विषयांमध्ये मला आवड निर्माण होण्यामधे त्यांचा निश्चितच हातभार आहे आणि त्यामुळेच मला हिंदी मराठी आणि इंग्लिश हे दोन्हीही विषय खूपच आवडतात